तर मी अर्पन धांडे बोलत आहे तर अकोल्यातील वातावरण हवामान तर इथं अतिशय गरमाहट वातावरण आहे इथं तर उन्हाळी येतं एप्रिल मे महिना तर लागलेला आहे ते इथं खूप उन्हाळ वातावरण आहे इथं पंचाळीस पंचाळीस ते अठ्ठेचाळीस सेल्सिअस डिग्रीपर्यंत म्हणजे तापमान राहते तर जसे उन्हात लोकं जातात बाहेर प्रत्येकाच्या ड्युट्या असतात आणि प्रत्येकाचे कामकाज असतात जसे आणि सहसा तर टू व्हीलरनं फिरणाऱ्या अकोल्यातील ट्राफिक आणि लोकं आणि जनसंख्या असलेले खूप सारे लोकोटं फिरतात तर उन्हामुळे त्यांना खूप सारा त्रास होते तरी पण ते लोकं त्या एवढ्या गरमीत जातात आणि आपलं काम करतात तर प्रत्येकाचं खूप सारे कमी लोकं इथं फोर वीलरमध्ये फिरतात ते ए सी लावून तर त्यां त्या लोकांना प्रॉब्लम नाही होत पण जे ट्रू वीलरनं फिरतात त्यांना अतिशय प्रॉब्लम होते काही लेडीस असतात काही लहान लेकरं मुलं असतात ते घेऊन जातात तर त्यांच्या टाईमिंगमुळे इथं आणि इथंम् लवकरात लवकर लोकं म्हणजे एप्रिल महिन्यात लहान लेकरांना सुट्ट्या देतात कारण इथं इथं वातावरण उन्हामुळे कैक लोकांनाही लेकरांना खूप सारा त्रास होते डिहायड्रेट होतात त्यांना अशक्तपणा येऊ शकते आणि मुलांना चक्कर पण येतात आणि ऊन लागते ताप ज्याच्यामुळे ताप पण येते कैक लेकरांनान् त्यांना थोडासा प्रॉब्लम होते आणि जसे जे मोठे मुलं आहेत ते फिरत आहेत आणि त्यांना ऊन लागते त्यांना पण डिहायड्रेट होते इथं तापमान आणि इथं कधी कधी हवा पण सुटतात कधी हवा सुटल्यामुळे कैक लोकांचे नुकसान होतात कैक टीनं उडून पण जाऊ शकतात कधी कधी म्हणजे मे महिना आणि एप्रिल महिन्यात हे सहसा हवा येत राहतात आणि लोकांचे कधी वातावरण बदलेल्यामुळे कधी बदल दोनतीन दिवस राहते आणि अचानक पाऊस येते पाऊस आल्यामुळे तर प्रॉब्लम होते जे टू व्हीलरवाले आहेत लोकं त्यांना अचानक आपलं सर्व काम स्थगित करून थांबा लागते आणि असल्यामुळे प्रत्येकाचे काही ना काही कामं पडतात प्रत्येकांना काही ना काही कुठं ना कुठंतरी त्रास होते आणि पण त्याही त्रासात अथ्या अकोल्यातले लोक या वातावरणातही राहून आपलं काम पूर्ण करतात आणि पावसामुळे किती सारे वेळ पण त्यांना होऊ शकते त्यांच्या जीव दैनंदिन जीवनावर फरक पडते ऋतूचा फरक पडते जे म्हातारे जे मग वयस्कर लोकं असतात वातावरणात चेंजिन झाल्यामुळे त्यांचे गुडघे सांधे आणि खांदे हे पण दुखायला लागतात वातावरणामुळे प्रत्येकाला फेक्ट आणि काही ना काही त्रास होतो आणि इथं गरमाहट वातावरण असल्याने लोकांना कूलर अति आवश्यक आहे काही लोकंच अॅफोर्डेबल ए सी लावू शकतात आणि काही तर सर्व गरिबी रेषेखालीच असतात लोकं तर त्यांना कुलरमध्ये रहावं लागते आणि एवढा कुलरमध्ये राहणं आणि एवढ्या अठ्ठेचाळीस सेल्सिअस गरमीमध्ये जर कोणी फॉरेनचं जर आला तर इथं नाही राहू शकत म्हणजे एवढी गरमी दमट वातावरण राहते आणि त्यामध्ये येवढे सारे लोकं सर्वाईव करतात आणि राहतात या अकोल्यातील आणि अकोला म्हणजे महाराष्ट्रातील काही भागातमध्ये खूप तपलेला म्हणजे तापमानी जिल्हा म्हणतात त्याला अकोल्याला आणि इथं पन्नास सेल्सिअस पर्यंत कधी कधी पण जाते आणि एवढ्या याच्यात पण लोकं तेवढ्या बारा ते दोन वाजेपर्यंतच आणि तीन वाजेपर्यंतचा हा कालावधी थोडासा जास्तच गरमीचा असतो त्यामध्ये लोकं ट्रॅव्हल करतात आणि त्या ट्रॅव्हलमध्ये त्यांना प्रॉब्लम होते आणि उन्हाळा जे रस्ते आहेत ते पूर्ण तापतात आणि त्या रस्त्यामुळे अनेकसे रस्ते तापलेले असले तर फ्रॉब्लम लोकांना येतात आणि लोकं त्या प्रॉब्ल्हमला म्हणजे आणि ता प्रॉब्लमना न घेता आणि त्यांचं काम पूर्णपणे करतात ते आप् उन्हाळे याच्यामुळे फ्रॉब्लम आणि जे पशुपक्षी असतात त्यांना त्यांनाही खूप प्रॉब्लम होते जसं माणूस आपल्यासाठी करून घेतात पण पक्षांसाठी अन्न किंवा पाण्याचा त्रास होतो ते ते पण इथचे लोकं काहीक लोकं करतात एन जी ओसात आणि इथचे लोकं वारंवार पक्षांसाठी काम करतात आणि या ऋतूचा परिणाम सर्व जीवजंतूवर होतो आणि एतोत आणि लोकं जे काम करतात आणि त्याचं हवामान कधी कधी जास्तच हवा सुटल्यामुळे कोणाचे टीनं उडून जातात कोणाचे भरपूर नुकसान होते आणि इथचे पिकं खरं तर पिकं खराब होऊन जातात कधी गहू कधी कांदा उन्हाळी भागात पेरलेला असतो कधी पाऊस येऊन जातं तर टरबूज खराब होऊन जातात खरबूज खराब होऊन जातात या पिरेडमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचं पण भरपूर नुकसान होते आणि त्यांचं नुकसान झालं तं त्यांना वर्षभराची मेहनत त्यांची वाया जाते गहूसारखे अनेक अशी पिकं पण वाया जातात या वातावरणामुळे क अचानक पाऊस आल्यामुळे आणि अचानक कधी गारपीट होऊ शकते आणि गारपीट झाल्याने अत्य गारपीट झाल्याने आणखी नुकसान होते जर कोणी टू व्हीलरवाला गाडीचालक जर चालत असला तर त्याच्या अंगावर गारपीट होऊ शकते आणि त्याने पण प्रॉब्लेम होऊ शकते इथं अकोला जिल्हा कधी कधी गारपीट पण होते आणि लोकं प्रत्येकजण हा कधी कधी ना कधी बाहेर राहतो आणि कधी गारपीट झाल्याच्यानं सगळ्याला प्रॉब्लम होते असे अनेक सारे प्रॉब्लम येतात पण लोकं त्याच्यात फेस करून हे सगळं करून तरी आपलं दैनंदिन जीवन बरोबर करतात याचा काही कधी ना कधी आणि जसे एवढ्याच दोनतीन वर्षात वातावरण थोडं चेन झालं कधी पाऊस कधी कधी कधी पण ऊन येऊ शक् कधी ऊन येते कधी पाऊस येते तर या वातावरणामुळे काही चेंजिंग झाल्यामुळे आता प्रॉब्लम येत आहे पण जास्तत जास्त शेतकऱ्याल प्रॉब्लेम येत आहे